स्वयंपाक हे एक मोठं आव्हान आहे प्रत्येक गृहिणीला कारण घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी पथ्यं कोणाला काय ॲलर्जी आहे का हे सगळं लक्षात ठेवून त्या गृहिणीला रोज त्याप्रमाणे सगळा स्वयंपाक करावा लागतो बरं डायबेटीस असेल एखाद्या व्यक्तीला तर त्यांना गोड काही चालणार नाही एखाद्या व्यक्तीला बी पी असेल घरात तर त्यांना मीठ कमी पाहिजे अ दुसऱ्या माणसाला हे काय एवढं कमी मीठ का घातलं आहे त्याला मीठ व्यवस्थित पाहिजे म्हणजे करताना खूप व्यवधानं ठेवायला लागतात आपल्याला आणि त्याप्रमाणे सगळा स्वयंपाक तेच रोज स्वयंपाक रोजचा नाष्टा आणि रोजचा स्वयंपाक हे मोठं घरातल्या स्त्रीला मोठं आव्हान असतं आणि पथ्य एखादा आजारी माणूस असेल तर त्याचं पथ्याचं वेगळं करायला पाहिजे तर हे सगळं लक्षात ठेऊन रोजच्या आव्हानांना सामोरं जायला लागतं घरातल्या स्त्रीला आणि ते परत हसतमुखाने चिडचिड केली की मग त्याचा आपल्या जेवणावर परिणाम होतो की तयार केलेल्या अन्नावर त्याचे वाईट परिणाम होतात त्यामुळे हसतमुखाने जर तुम्ही अन्न शिजवलंत घरात मंत्र म्हणत किंवा स्तोत्र काही म्हणत तुम्ही जर का स्वयंपाक केलात तर त्याचे संस्कार स्वयंपाकावर पण चांगले होतात आणि ते माणसाच्या अंगी लागतं म्हणतात ना तसं होतं तर पथ्यं आणि फूड ॲलर्जीबाबत म्हणलं तर आमच्याकडे तरी कोणाला कशाची फूड ॲलर्जी नाही आहे म्हणजे कसं होतं कोणाला काही हे खाल्लं की पोटात बारीक दुखतं आहे किंवा असं काही नाही आहे त्यामुळे त्या बाबतीत काही मी बोलू शकत नाही पण पथ्यं ही आजारी माणसांचीच पाळायलाच लागतात आणि ती पाळलेलीच चांगली